आमच्या भागातील ओळखीचे पक्ष हा शिवसेना आहे व त्या पक्षाचे नेते हे येथील विजयराज शिंदे हे आहे हे बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते व नाल्या या सगळ्या गोष्टीं विषय त्यांचे मतं मांडतात व ते नागरिक म्हणून खरंच खूप चांगले आहे त्यांचं व्यक्तित्व हे प्रेरणादायी आहे व ते गरजू व गरीब लोकांना नेहमी सतत त्यांच्यापरीने मदत करत असतात